आता आरोग्यसेवा आणि सामाजिक आधार या समयच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील जे जिल्ह्यातील वृद्ध लोक असतात त्यांना काही संस्था संस्थाने संस्था काढलेल्या आहेत ज्या वृद्धाश्रमासारख्या असतात जे आईवडील आईवडिलाला आपल्या आपल्या घरातून काढून टाकतात आणि वृद्धाश्रमात टाकतात तर त्या वृद्धाश्रमध्ये मध्ये त्यांना काही संस्थेद्वारे मानधन मिळते त्याद्वारे त्या स्स त्याद्वारे त्यांचा उदनिर्वाह चालतो पण त्या जे शिकले सवरलेले जे लोकल असतात त्या जे लोक आपल्या आईवडिल्याला वृद्धाश्रमामुळे घालतात तर त्यांनी स्वतःला स्वतःचं मेंटेनेन्स चांगलं व्हायला पाहिजे म्हणून आईवडील न त्यांना त्यांचा तिरस्कार करतात आणि त्यांना वृद्धाश्रमात भरतात मग त्यांच्या वृद्धाश्रमात सगळ्याच गोष्टी पूर्ण होता काही लोकांना बीमारी असते शुगर बी पी ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नि निधी जे मिळते त्यांना कोणी जे दान क देतात त्याच्यातूनच तर ते चाल किंवा कुठल्या संस्था देतात त्याच्यामधून त्यांचं उदरनिर्वाह चालत असते पण हे तर त्यांना पण काळजी वाटले की आपलं वृद्धत्व कसं चालेल आपली काळजी कोण घेतील आपल्या मुलांनी तर आपल्याला टाकून दिलेल आहे आपल्या आ आरोग्याची काळजी कोण घेतील असं त्यांना पण विचार येतो पण आधार आणि सन्मानाच्या बाबतीत त्यांना वृद्ध लोकांना आधार द्यायला पाहिजे त्यांचा मान करायला पाहिजे त्यांच्या ज्या संस्था अत्तात त्याद्वारे पण त्यांना नवीन उपक्रम काढायला पाहिजे जे त्यांच्यापरीने योग्य होईल आणि आणि थोडीशी मोलमजुरी करू शकतील ज्या ज्याला झेपेल त्यांना पण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी पण आपल्या आईवडिलांकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि वृद्धाश्रमाचा हा नावच त्यांच्या डिक्शनरितून काढायला पाहिजे आपले आईवडील म्हणजे आपले मुलंच आहेत कारण ते जेव्हा लहान होते त्यांनी साथ दिलेली आहे त्यांनी शिकवलं तेव्हाच ते पुढे वाढले आहे ना तर मला हे म्हणायचे आहे की आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे आणि वृद्धाश्रमात त्यांना पाठवू नये किंवा त्यांची रिटायरमेंटनंतर त्यांची काळजी घेणे हे फार